राज्यातील नुषकीय सामाजिक आणि सांस्कृतिक गट खूप सारे आहेत ते राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेमध्ये खूप सारे योगदान देतात तसेच हिंदू जात वर्ग वैश्य धर्म हे खूप वेगवेगळे आहेत प्रत्येक जाती धर्म वेगवेगळे आहेत त्यांचे सणसमारंभ वेगवेगळे आहेत तरी ते एकत्र येऊन सगळे सोबत समारंभ सण साजरे करतात व प्रत्येकाचे वेगवेगळे सण एकत्र येऊन साजरे करणे हे त्यांचा आनंद त्यांना त्यातच भेटतो